हॅलो नमस्कार मी लक्ष्मी फाटक बोलते मला मुंबईला जायचं आहे मग रेल्वेनी मग मी रेल्वे स्टेशनवर शिंगोली रेल्वे स्टेशनला थांबलेली आहे मला आराद मुंबईला आराध्या फॅक्टरीमध्ये मसाल्याची चौकशी करण्यासाठी आमचा दहा जणांचा ग्रुप आहे मग आम्हाला थोडसं तिकीट कन्फर्म करायचं होतं आणि रेल्वेचा टायमिंग सांगायचा होता व किती टायमिंग आहे ते आणि किती वेळा दिवसातून किती वेळा रेल्वे आहे मग जर समजा दहाची रेल्वे आमची गेली तर दुसरी कधी मिळेल आणि कुठल्या स्टेशनला सोडेल मुंबईमध्ये आणि किती वाजता जाईल ती रेल्वे मग आणि मुंबई धाराशिव ते मुंबई ह्यामध्ये जी रेल्वे कोणते कोणते रेल्वे स्टेशन लागतात आणि स्टॉप कुठं कुठं आहे आणि किती वेळाचं आहे ती थोडसं मला माहिती सांगा आणि आम्ही दोन दिवसानंतर लगेच वापस निघणार आहे त्यामुळे मला लगेच रिटर्नचा पण तिकीट पाहिजे होतं त्याबद्दल पण थोडं मला सांगा आणि तिथं मुंबईमध्ये कुठल्याच रेल्वे स्टेशनला थांबावं लागेल की रिटर्न येण्यासाठी त्याबद्दल पण थोडसं माहिती सांगा